तंत्रज्ञान क्षेत्र पर्यावरणीय आणि सामाजिक प्रभाव पुढे आणायला म्हणायला गेलं तर त्या क्षेत्रामुळे सर्वच ठिकाणी सगळ्या क्षेत्रामध्ये कम्प्युटर संगणकाचा उपयोग व्हायला होण्यात व्हायला चालू झाला आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी कसं सोयीस्कर झाल्या आहेत सोप्या झाल्या आहेत जे की आपल्या हातानी लिखाण काम करायला लागत होतं ते डायरेक् संगणकावर टाईप करून सेव राहिले आणि जे लिहिलेलं होतं रजिस्टर ते फाडण्यात येत होते किंवा गाळ होत होते हरवले हरवले जात होते ते आता कॉम्प्युटरमध्ये सेव राहतात सुरक्षित राहतात हरवले जात नाहीत अशा प्रकारे ते प्रभाव पडत आहे तंत्रज्ञान क्षेत्राचा